हॅलो ॲमेझॉन कस्टमर केअर का मी पुण्यातून दीपिका बोलते आहे मी ॲमेझॉनवरून एक काचेची फुलदाणी मागवली होती ती काल मिळाली आहे हो पण ती फुटलेली निघाली मी ती जे उघडून बघितलं तर ती फुटलेलीच होती तुम्ही असं कसं पाठवता एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत ते खोकं पण भिजलेलं आहे आतमधले कागद सुद्धा भिजलेले होते आणि ते सगळं खराब निघालं आहे नाही पण असं कसं तुम्ही करता एक तं एवढं वस्तू मागवलेली नीट पॅकेज पण नाही केलेलं पॅकिंग नाही केलेलं अशी तुम्ही कशी पाठवू शकता नाही ते मला तसं नाही चालणार तर तुम्ही ही परत घ्या मला तशीच खरी हवी आहे तुम्ही तशीच परत पाठवू शकाल का परत पाठवा नाही अशा दिवसात तुम्ही नीट पॅकिंग करायला पाहिजे होतं ना इथं तुम्हाला करा कळायला पाहिजे होतं त्याचे सेलो टेप पण नीट नाही आहे त्याच्यावरचं नीट हे शाई पण नीट नाही आहे सगळी पुसली गेलेली आहे आणि जो माणूस घेऊन आलेला तो पण नीट काही व्यवस्थित पत्ता शोधून नीट आला नाही त्याला एक किती ठिकाणी काय काय विचारत विचारत आला तुमचा तो माणूस डिलिव्हरी बॉय पण काय नीट मला वाटला नाही हो पण मग आता आम्ही काय करायचं नाही तुम्ही ती परत घ्या आता मी तुमचा एक माणूस पाठवा मी त्याला परत ती वस्तू देईन हां आणि तशी तशी मला मिळेल का माझं नाव पण त्याच्यावर नीट दिसत नाही आहे तर तुम्ही परत ही माझी ऑर्डर नोंदवून घ्या आणि तशी परत पाठवा नाही तर मग माझे पैसे मला परत करा मला तसे वस्तू परत सेम हवी तर आहेच हो हो हवी आहे तुम्ही परत पाठवा मला आणि हे करा